इतर राज्यांपेक्षा इथे विविधताच खरं तर विविधता में एकता हे जोपासलं जातं हे मुख्य महत्त्वाचं आहे आता गणपती म्हटलं तर इथे प्रत्येकाच्या घराघरांनी पण गणपती होतात आणि इथे जे वेगळं आहे ते असं आहे की बऱ्याच ठिकाणी दीड दिवसाचे गणपती ही आपल्या कामांमुळे किंवा दैनंदिन जीवनाच्या आपल्या घाई गडबडीमुळे जी संस्कृती झालेली आहे ती इथे नाही आहे इथे बऱ्याच घरांमध्ये पाच दिवसाचे किंवा सात दिवसाचे किंवा अकरा दिवसाचे हे गणपती जास्तीत जास्त वसईत ठेवले जातात बसवले जातात त्याच पद्धतीत गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध पद्धतीचे जसे तळणीचे उकडीचे मोदक जसे होतात त्याच पद्धतीत ऋषी पंचमीची भाजी ही घराघरांनी अगदी चुलीवर शिजवली जाते म्हणजे मुंबईमदेध्ये आपण शक्यतो ती गॅसवर शिजवतो पण वसईमध्ये बऱ्याच घरांमध्ये घराची संस्कृती अजूनही जोपासली गेलेली असल्यामुळे तिथे ऋषीची भाजी चुलीवर केलं जात केली जाते त्याच पद्धतीत नॉन व्हेजचं म्हणाल तर इथे नॉन वेजचं फार अंग आहे सी फूड आहे तसंच मटण आहे चिकन आहे तेही बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी चुलीवर शिजवलं जातं गावरान पद्धतीचं इथे भाज्या फार सुंदर पद्धतीच्या मिळतात त्याच पद्धतीनं म्हणजे अगदी ताज्या इथे मळे आहेत भाज्यांचे अगदी म्हणजे इकडच्या क्रिश्चन लोकांनी कातकरी लोकांनी एक कातकरी संस्कृती आहे त्यांचे विशिष्ट कपडे आहेत ज्याला आपण त्यांच्या त्या साड्या असतात एक प्रकारच्या म्हणजे अशा चेक्सच्या साड्या असतात त्या वापरल्या जातात तसंच नऊवारी साड्या सुद्धा इथे बऱ्याच म्हाताऱ्या बायका आजपर्यंत घालतात त्याच पद्धतीत गुजराती वसाहत असल्यामुळे इथे गुजरात्यांची खांडवी उंधियूनंतर पात्रा ही सुद्धा संस्कृती इथे जोपासली गेलेली आहे त्याच पद्धतीत इथे जी काही म्हणजे अशी क्रिश्चन लोक आहेत त्यांच्याकडे भोगाचे वडे सरपतेल इंदियाल म्हणजे डुकराचं मटण खरं तर पण त्यांच्याकडे ते पारंपरिक म्हणून केलं जातं त्यांच्याकडे विविध पद्धतीच्या क्रिसमसमध्ये इथे गोठे बनवले जातात त्या गोठ्यांमध्ये म्हणजे त्याला आपण क्रिब म्हणतो तिथे त्यांची जी संस्कृती आहे पूर्वापार त्यांनी कसं म्हणजे क्राइस्टचा जन्म कसा झाला मेरी हे असं सगळं पूर्वीचे जे गुराखी होते त्या गुराख्यांच्या ह्याच्यात तीन जन्म दिलेलं आहे तर ते सगळं असे देखावे नंतर त्याच्या स्पर्धा भरवल्या जातात तसंच इकडे पंचवीस डिसेंबरला क्रिसमस साजरा करताना एक मोठी रथयात्रा निघते त्याच्यामध्ये विविध जातींचं धर्मांचं एकोपा कसा आहे इथे वसईमध्ये त्याचे छोटे छोटे असे रथ तयार केले जातात आणि इकडची माणसं मुलं सगळेजण एकत्र येऊन ते साजरा करतात अशा पद्धतीत आपल्याकडे सगळ्या संस्कृतींना एकत्र घेऊन त्यांच्या खाद्य स संस्कृती जपल्या जातात त्यांचे कपडे कसे विविध रंगाचे ढंगाचे ते वापरतात ते जपलं जातं म्हाताऱ्या माणसांची बोलण्याची भाषा वेगवेगळी असते अशा परंपऱ्या जपल्या जातात अशा पद्धतीत वसई इतर जिल्ह्यांपेक्षा म्हणा किंवा सांस्कृतिक प्रवाह जसा इतर राज्यात असतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने इथे साजरा के